खुल्या पा पाण्यात पोहायला जाणं खूप जास्त धोक्याचं असतं खरंतर खुल्या पाण्यात म्हणजे नदीमध्ये किंवा मोठे जे तलाव असतात जलाशय त्याच्यामध्ये डॅम असतात आणि धबधब्यांमध्ये लोकं ना फिरायला जातात आणि अशा ठिकाणी आपल्याला माहिती नसताना अशा पाण्याची माहिती नाही आहे किंवा ती किती ती जागा किती खोल आहे किंवा किती दगडं आहेत वगैरे हे जर माहिती नसताना या ठिकाणी पोहायला जातात आणि काही दुर्घटना घडतात तर अशा वेळेला जर पोहायला येत असेल खरोखर जर व्यवस्थित पोहायला येत असेल तर खुल्या पाण्यात पोहायला जाणं जे ठीक आहे बट जर तुम्हाला त्या पोहायला येत नसेल तर नुसतं डुंबायचं असेल तर तुम्ही खुल्या पाण्यात पोहायला जाणं खूपच जरा आपल्या म्हणजे संकट आपण आपल्या स्वतःवरती ओढवून घेतो जे आता ना बऱ्याच गोष्टी आपल्याला टी व्हीवरती म्हणजे बातम्यांमध्ये की ऐकायला बघायला मिळतात की पावसाळ्याच्या दिवसात लोकं डॅमवरती धबधब्यांवरती फिरायला जातात मान्सून पिकनिक म्हणून आणि तिथे जिथे जे त्यांना त्या जागेची म्हणजे माहितीच नसते आणि त्या ठिकाणी पोहायला जाता म्हणजे फिरायला जातात मग काही दगडांवरती उभा राहून फोटो सेक्शन वगैरे करतात तर आपल्या ज्या पाय म्हणजे चालताना तर ते आपल्या ज्या ठिकाणी तुम्ही पोहायला जात आहे किंवा कुठे फिरायला जात आहात तर त्या ठिकाणाची पूर्ण माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं आहे किंवा तुम्ही जर जात आहे तर तुम्ही पायात कोणती चप्पल घातली आहे ह्याच्यापासून आपलं खूप हे केलं पाहिजे ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे दगडांवरती शेवाळे अस असतात किंवा धबधबे किंवा डॅमवरती तुम्ही जाता ज्या वेळेला ते मोठमोठे पाण्याचे लोट येतात तर त्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे आणि बाकी अजून बोलायला गेलं तर मग जे पोहायला येत असेल तरच पाण्यात उतरावं नाहीतर मग आपल्या छान काठावरती बसून आपण आपला एंजॉय करावं बाकीचे जे पोहत आहेत त्यांना बघून आपणला आपण आपलं एंजॉय केलेलं बरं त्यामुळं माझं असं एक सर्वांनाच खूप मनापासून विनंती आहे की जरा जर तुम्ही स्वतःहून स्वतःची काळजी घेतली तर दुर्घटना ज्या होणार म्हणजे दुर्घटना टाळता येतील एवढंच माझं म्हणणं आहे